काकू मला असं माहीत पडलं की तुम्ही एक पिच्चर बघायला गेले होते हो का कोणता पिक्चर बघितला हो का त्यामध्ये कोणते हिरो हिरोईन आहे कसा होता पिक्चर पिच्चरची स्टोरी माहिती आहे का कसं हो का मग तुम्ही कोणत्या थेटरमध्ये गेले होते हो का पैसे किती लागते जस्ट थेट थेटरमध्ये जायला हो का एकाचे शंभर रुपये तुम्ही किती लोक तुम्ही किती लोक गेले होते हो का ठीक आहे